हॅलो अजिंक्य बोलत आहे हा सर बोला तर नमस्कार सर आम्ही जिओमार्टमधून बोलत आहे तर आमच्याकडे नवीन स्कीम आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी सर तुम्ही इच्छुक आहात का सर ॲक्चुअलमध्ये आमच्याकडे जे आता मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट आलेले आहेत बाईक्स वगैरे आहेत इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे आहेत येथे तर तुम्ही घेण्यात इच्छुक आहात का म्हटलं नाही सर आमचं महाराष्ट्रामध्ये सध्या तरी च असं चालू आहे तर त्यासाठी जर तुम्ही जर इंटरेस्ट असाल तर मी तुम्हाला दोन मिनिटं एक माहिती देऊ शकतो का हा सर डिस्ट्रिब्युशन सर आमच्याकडे आता सध्या इलेक्ट्रिक बाईकची सर डिमांड चालू आहे सगळं इकडे तर ओलाचं सर सध्या आमचे हे चालू आहे सर्वे तुमचं फीडबॅक तर मला एक दोन शब्द सांगायचे होते तुम्हाला तर तुम्ही इंटरेस्ट आहात का सर घेण्यामध्ये पहा ॲक्चुअली सर आमच्याकडे जे बाईक्स आहे ते आता नवीन मॉडल आता जे वन प्लस आलेलं आहे सध्या एस प्लसचं तर ते खूप चांगलं मॉडल आहे आणि त्याबद्दल म्हणजे सगळ्यांचं म्हणजे ऑनलाईन बुकिंग सगळं इकडे होतं आहे जरी इथे तुम्ही इंटरेस्ट असाल तुम्ही बुकिंग आजच्या तारखेमध्ये करू शकता

हा सर माहिती वगैरे सर अशी आहे की एस मॉडल जे आहे सर एस प्लस ते मॉडल खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये सर तुम्हाला ते फीडबॅक वगैरे जे आहे बॅटरी बॅकअप बाकी जे जुनं मॉडल होतं त्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे आणि आपली जी रेंज आहे गाडीची आता पहिल्यापेक्षा आता खूप चांगली झाली आहे

हा सर आवाज येतो आहे माझा हा सर त्याच्यामध्ये आपल्याला स्पीड किलोमीटर तर एकशे पंचवीस किलोमीटर सर आता रेंज आलेली आहे आणि जे नवीन आता मॉडल आलं आहे तर ते दोनशे साठपर्यंत जाऊ शकते बॅटरी बॅकअप त्याचं लिथियन आयरनची बॅटरी आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे फीचर्स म्हणजे मोबाईल ॲटॅच्ड ब्लूटूथ वायरलेस सगळे कोऑर्डिनेशन सगळं त्याच्यामध्ये सगळं झालेलं आहे जर तुम्ही घेण्यात इंटरेस्ट आहात सर हॅलो रेंज सर साठ लाख साठ हजारापर्यंत आहे सर सॉरी ठीक आहे थँक्यू